नाही इथल्या परिसरामध्ये सगळीकडच्या पर्यटकांना आकर्षक वाटतील असे कोणते पारंपरिक सण किंवा कार्यक्रम साजरे केले जात नाहीत हा फक्त ते स्थानिक पातळीवर मात्र हे पारंपरिक सण साजरे केले जातात त्याच्यामध्ये कधीतरी समजा एखाद्या वेळी जर एखादा पर्यटक आला आणि त्याला जर इच्छा वाटली या उत्सवामध्ये भाग घ्यावा तर तशी परवानगी असते परंतु बाहेरून कोणी पर्यटक इथले पारंपरिक सण पाहायला येत नाही पण ते इथे साजरे होतात